मी ज्या राज्यात राहतो ते पुरोगामी राज्य आहे इथे उदार मतवादी माणसं राहतात नागरिक राहतात त्यामुळे कुठल्याच एका धर्माचे प्रमुख हे राज्य चालवत नाहीत किंवा ते नेतृत्व ही करत नाहीत त्यामुळे सगळेजण वेगवेगळ्या धर्मियांच्या आणि त्यांच्या विचारांचा त्यांच्या संस्कारांचा आदर करतात आणि त्यांच्यातलं जे काही चांगलं आहे त्याचा स्वीकार करतात आणि आपलं दैनंदिन जीवन जगत आहेत